उच्च शिक्षण देणारी राज्यातील प्रमुख विद्यापीठे व महाविद्यालय पण खूप आहेत आपले इथे तर त्याच्यात शिवाजी युनिव्हर्सिटी म्हणून एक आहे तिथं फक्त विषयांवरच म्हणजे फोकस नाही आहे तर मुलांच्या कलागुणांवर पण त्यांनी फोकस केला आहे जसं की आत्ता शिवणकाम किवा फॅशन डिजाइनिंगमध्ये करणं कटिंग स्टिचिंग हेसुद्धा त्यांनी आत्ता नवीन पद्धतीने तिथे चालू केलेलं दिसतं आहे त्याचबरोबर मानसशास्त्र विभाग समाजशास्त्रचा वेगळा विभाग अशी क्षेत्रेसुद्धा जिथे आहेत पब्लिक खाजगी तांत्रिक मुक्तकला आणि सगळे तांत्रिक दृष्ट्यासुद्धा ते परिपूर्ण असं विद्यापठटआहे सगळ्या तांत्रिक सोयी त्यांनी केलेल्या आहेत स्केचेससाठी कम्प्युटर्स वगैरे सगळं अव्हेलेबल आहेत फॅशन डिजाइनिंग फक्त स्टिचिंग कटिंग नाही तर फुडं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरूनसुद्धा काही काही करता येतं हेसुद्धा त्यांनी तिथं ॲड केलेलं आहे